भारतीय चित्रपट आणि संगीत हे अतिशय अप्रतिम दर्जे दर्जेदार आहेत तसेच योगा आणि संगीत यांची सांगड जर घातली तर आपलं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं आणि म्हणून मला चित्रपट आणि संगीत आणि त्यातल्या तर भारतातील चित्रपट आणि संगीत याविषयी विशेष आकर्षण आहे मी प्रामुख्याने देशभक्तीपर मातृभक्तीपर असे चित्रपट जास्त बघते विशेषत मला सामाजिक प्रश्नांविषयीच्या असणारे जे काही प्र चित्रपट असतात त्यावर जास्त रुची आहे गीतांमध्ये चित्रपट गीते जी विशेषत मातृभक्ती स्पष्ट करणारी आहेत विशेषत देशभक्ती स्पष्ट करणारी आहेत ती मला जास्त भावतात आणि ती वारंवार ऐकाविशी वाटतात मला सर्वात जास्त स्वरसम्राज्ञी लतादिदी यांच्या गीताचं खूप आकर्षण आहे त्यातल्या त्यात ए मेरे वतन के लोगो हे गीत वारंवार वारंवार ऐकावंसं वाटतं आणि त्याबरोबरच देशभक्तीचं एक स्मरणही स्फुरणही मला ताबडतोब अनुभवता येतं त्याचप्रमाणे आशा भोसले मोहमद रफी या सारांच्याच आवाजाची मला मनापासून खूप खूप आवड आहे